निगेटिव एक्सपीरियन्सबद्दल बोललो तर म मी माझ्या फोनबद्दल बोलेल बोल इच्छितो मी फोन माझा फोन आहे आयक्यू आयक्यूचा जो चायनामध्ये बनला आहे ह्या फोनचा निगेटिव बोलल तर हची बॅटरी बॅटरी अजून हिटिंग हिटिंग फॉल्ट जेव्हा पण मी असे छोटे टास्क किंवा फोन खिशात ठेवतो किंवा काही ॲप यूज करतो काही काही असूदया ते काही छोटे टास्क लगेच फोन हीट होतो लगेच हे अजून आपण न्यूज बघत बघतही असतो की फोन कसे फुटतात आजकाल चानानी बनवलेलं हा माझा निगेटिव एक्सपिरियनस होता माझ्या फोनबद्दल अजून बोललो तर त्याचा प्रोसेसर खूप चांगलाय प्रोसिजर चांगला असल्यामुळे हिटिंग प्रॉब्लेम खूप होत याला जसं का मी गेम खेळलो किंवा काही असलं तर फोन लगेच हिट होतो फोन फोन हिटिंग हा एक प्रॉब्लेम झाला अजून बोललं तर याचा कॅमेरा अजून प्रोसेसिंग प्रोसेसिंग फोन इतका स्लो चालतो की आता काही बोलू म्हणजे छोटे काम करताांनी पण फोन खूप लॅग होतो वरून कॅमरा क्वालिटी खूप घाण आहे व्हिडिओ खूप स्लो येतो फोर के तर आहेच नाही काय नाही अजून खूप स्मूथ पण नाही काही अजून अजून ब निगेटिव एक्सपिरियन्सबद्दल बोललो तर याचा येईल इन गेम सपोर्ट सपोर्ट इन गेम सपोर्ट सपोर्ट बोललं तर त्याला काही एफ पी एस च नाहीये काही असे जर फोन बोललो आपण चायनानी बनवलेले आयक्यूचे तर त्यांना चांगला सपोर्ट असतो सिक्सटी किंवा नाईन्टी एफ पी एस या फोनला असं काहीच नाहीये हेच मी बोलू शकतो अजून यांनी यांच्यावर काम केलं पाहिजे धन्यवाद